महोदय मी भूषण बागोल माझा स्वत चा व्यवसाय आहे मी संगणक व प्रिंटर आणि झेरॉक्स प्रति काढणारे मशीनची विक्री करतो त्या संदर्भात मी जी एस टी नंबरसुद्धा काढलेला आहे आणि ह्या जी एस टीअंतर्गत माझा जी एस टी विभागाकडून काही परतावा येणं अजून बाकी आहे आपल्या जीएसटीच्या नियमानुसार आपली जी काही आपले जे काही रिपोर्ट्स असतात जे आपल्याला भरावे लागतात किंवा जी जी एस टी आपल्याला आकार करावा लागतो बिलांमध्ये विक्री करताना तो मी अगदी औपचारिक पद्धतीने व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे परंतु हे सगळं करून देखील मला ह्या जी एस टीकडनं काही परतावा येणं अजून बाकी आहे जो अजूनपर्यंत आलेल नाही जो आत्तापर्यंत येऊ यायला हवा होता आणि आत्ता साधारण माझ्या माहितीप्रमाणे त्याला जवळजवळ दोन महिन्यांचा विलंब झालेला आहे हा विलंब झाल्या कारणाने मला जो परतावा येत आहे तो परतावा अजून माझ्या कामात येत नाही मला वापरात येत नाही आणि तो अडकून असल्यामुळे माझी बरीचशी कामं होत नाहीयेत त्यामुळे मला त्या संदर्भात तक्रार करायची आहे तर ह्या तक्रारीचं जरा तुम्ही मला सांगाल की मी तक्रार कोणाकडून कुठल्या पद्धतीने करू जेणेकरून मला माझा पत परतावा जो विलंबित झाला आहे तो लवकरात लवकर मिळेल मी यासाठी जी काही तजवीज केलेली आहे त्याची सगळी कागदपत्रं आत्ता माझ्यासोबत आहेत तर ती मला लवकरात लवकर मिळावी यासाठी मी जी तक्रार टाकतोय त्या तक्रारीचं स्वरूप कसं द्यावं तुम्हाला याची मला माहिती हवे जर नसेल होत तर मला तुमच्या वरिष्ठांपर्यंत जाऊन ह्या गोष्टीची तक्रार करणं भाग आहे कारण ह्या गोष्टीचा मला विलंब झाला आहे आणि त्यामुळे माझी असलेली रक्कम ही माझ्या उपयोगात येत नाही आहे तरी तुम्ही लवकरात लवकर याच्यावर काय तो तोडगा काढावा आणि माझी परताव्याची रक्कम मला लवकरात लवकर परत करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे जर तुम्ही माझी विनंती स्वीकारत नसाल किंवा तुम्ही मी स्पष्टपणे ही जी काय तुम्हाला तक्रार तोंडी सांगतो आहे ह्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नसाल तर मला तुमच्या वरिष्ठांकडे जाऊन याबद्दल मुद्देसूद तक्रार करावी लागेल आणि तुमच्याबद्दलही सविस्तर सांगावं लागेल